ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रामध्ये हरिश्चंद्रगड कळसुबाई सिंहगड राजगड अशी अनेक ठिकाणं आहेत तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये रॉक क्लाइम्बिंगसाठी हरिश्चंद्रगड आहे खिरेश्वर आहे यासारखी आ अनेक ठिकाणं आहे रॉक क्लाइम्बिंगच्या ज जवळपासच तिथे ॲडववेंचर वॉटर स्पोर्ट्स हे टू असे अनेक इतरही पर्याय आहे तसंच प्रत्येक गडावर सह्याद्रीच्या प्रत्येक गडावर किंवा सह्याद्रीच्या प्रत्येक टोकावर आपण जाऊ शकतो त्या ठिकाणी अनेक वेगवेगळे क ट्रेकिंगसाठी राफ्टिंगसाठी किंवा रॉक क्लाईम्बिंगसाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत आणि आपण वरपर्यंत क आपल्याला जाता येतं